हां हॅलो बोला हो हो या नं फिरण्याला एक आश्रम आहे विनोबा भावेचं ह साई मंदिर आहे चिन्मय आश्रम आहे नदी आहे स्तंभ आहे पाहण्यालायक चांगला आहे

घुमासाठी लागेल ना दोनेक हजार रुपये आमच्याकडे गाडी आहे नं तसं तुम्हाला लागेलच तर सांगा गाडीचे दोन हजार घेऊन पवनार पवनार येईन ना दहा किलोमीटर हो नं सकाळचंच पाठवते गाडी तिथे बोर धरण आहे डॅम्प आहे चांगला पाहण्यालायक हो धरण आहे तिथे पंधराशे रुपये घेऊ ना कसं डिझेल वगैरे लागते या जायला ड्रायवर लागेल तर पंधराशे रुपये घी हो ठीक आहे